हॅलो कॅब डावर आहे का मला उद्यासाठी तुमची कॅब बुक करायची होती मला बुलढाणा ते अकोला जायचं आहे जरा कामासाठी आणि तिथून पुढं नंतर शेगावला जायचं आहे गजानन महाराजच्या मंदिरावर दर्शन घ्यायसाठी आणि तिथून पुन्हा करत आपलं नागपूरला जायचे आहे फॅमिली वगैरे पण आहे सोबत तर तुम्ही मला माझ्या वेळेत पोचवून देसाल का टॅक्सीचे कॅबचे भाडे बिडे तुम्ही सांगून द्या आम्हाला म्हणजे आम्ही कसं तुम्हाला तोफ्तच तोपर्यंत तुम्ही घरी सोडून दिले की तुमचं पेमेंट करून देऊ ठीक आहे मग तुम्ही तुमच्या वेळेत आमच्या वेळेत आम्हाला पोचवून द्या फक्त